मला आवडणारे खेळ म्हटलं तर मला जास्त करून बैठे खेळच आवडतात कारण लहानपणी बाहेर जायला भेटत नव्हतं लहानपणी पण काम करावं लागत होतं आणि म्हणजे आई असं बाहेरच्या मुलांपासून थोडं लांबच ठेवायची जास्त करून मी घरातच रहायचो त्यामुळे चेस झालं कॅरम झालं हे माझे आवडते खेळ आहेत